भारतात तर भरपूर प्रकारची चळवळ झाली आहे जसे महात्मा गांधींची आठवते की त्यांनी सत्याग्रह केला होता मिठाचासाठी सत्याग्रह त्यांचं उपोषण आपले अण्णा हजारे आठवतात की त्यांनी माहितीचा अधिकार या कायद्यासाठी खूप मोठं उपोषण केलं होतं तो कायदा पास करून घेतला त्यानंतर लोकपाल बिलासाठीसुद्धा त्यांनी खूप मोठं उपोषण त्यांच्या पाठीशी खूप मोठे लोक होते तो सुद्धा कायदा त्यांनी अंमलात आणण्याचा तयारीत ठेवला तर ह्या गोष्टी मला आठवतात आणि त्या अण्णा हजारे हे खूप चांगले राजकीय तर नेते नाही पण असे लोकांच्या हिताचे कामं करणारे ते नेते आहेत